हां हो टॅक्सी ड्रायव्हर बोलतो आहे मॅडम बोला अच्छा तर तुम्ही याच्यावर काही विचार केला आहे की तुम्हाला कुठे कुठे फिरायचं आहे की आम मला मी सांगू शकतो हो तर कशी आमची टॅक्सी पूर्ण महाराष्ट्रभरचं ट्रॅव्हल कराए करायला आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही मंदिरांची नावे सांगतो ठीक आहे तर जसे तुम्ही महाराष्ट्रामध्येच म्हणत आहेत तर आपल्या इकडे सर्वात प्रसिद्ध शिर्डीचं मंदिर आहे तिथे तुम्ही नीट जाऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त आणखी जसे गणपतीपुळे मुंबईचं तिथे जाऊ शकता शनी शिंगणापुर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे भीमाशंकरचं मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आहे सिद्धिविनायकचं मंदिर आहे आणि कोल्हापूरचं मंदिर आहे हरिहरेश्वरचं मंदिर आहे आणि ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे तर असे कसे हे महाराष्ट्रातले सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले मंदिर आहेत तर तुम्ही वी ह्याच्यातून कुठे जायचं ठरवलं आहे का नागपूरमध्ये

मॅडम आपले जसे पॅकेजमध्ये लिहिलं आहे तसे तुम्हाला किलोमीटरच्या हिशोबाने चार्जेस पडतील ह्याचे तर इथून शिर्डी जर तुम्ही डायरेक्ट बुक करत आहात तर तर तुम्ही मला त्याच्याआधी एक सांगा तुम्ही किती लोकं जात आहेत मॅडम ट्री ट्रीपला तर बघा तर तुम्ही तीन लोकं टुरिस्ट आहात तर तुम्हाला इथनं शिर्डी जायचं आहे तर किलोमीटरच्या हिशोबानं न घेता मी तुम्हाला चार्जेस सांगू शकतो तुम्हाला शिर्डीचं वन टाइम ट्रॅव्हल म्हणजे फक्त वन वेनी जर तुम्ही ट्रॅव्हल करता आहेत तर तुम्हाला ह्याचे साडेपाच हजार रुपये चार्जेस पडतील मॅडम जाणं येण्याचं तर तुम्हाला ते तसेच अकरा हजारमध्ये तुम्हाला येण्या जाण्याचं पडेल तर मी तर जर तुम्ही तिघे ही जर न करता ह्याचं तुम्ही मला सांगा तुम्ही तिथे थांबणार आहात का मॅडम

बरं बरं तर ठीक आहे मॅडम मी ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पूर्ण दहा हजार पडतील ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये नाही नाही तुम्ही मला पत्ता माझ्या ह्या नंबरवर पाठवून द्या आम्ही आणि मला कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला यायचं आहे ते सांगून द्या आणि जे अडवांस तुम्ही देणार आहात तो तुम्ही ह्याच नंबरवर तुम्ही ऑनलाइन करून द्या मी त्या तारखेला त्या वेळेला तुमच्या लोकेशनवर येतो मॅडम हो हो चालेल चालेल तुम्ही तसेही करू शकता तुम्ही मला कॅश द्या मी तुमच्या लोकेशनवर पोहचल्यावर मग आपण तिथून ट्रॅव्हल सुरू करू बरं बरं ठीक आहे ना मॅडम तुम्ही तयारी करा आणि मला पत्ता आणि वेळ सा पाठवून द्या माझ्या नंबरवर बरं ठीक हो मॅडम ठीक धन्यवाद मॅडम